भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे प असं मला वाटत नाही कारण भारताची कुठलीही राष्ट्रभाषा नाही आहे ज्या भारतात सगळीकडे हिंदी बोलली जाते त्यामुळे हिंदीला आपण प्रथम स्थान देतो पण भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी नाही आहे तसंच महाराष्ट्राची मेन भाषा म्हणजे ही मराठी आहे यात आपण कुठेही असं वाद करत नाही की हिंदी चांगली आहे आणि मराठी चांगली आहे पण आमा आपल्याला महा महाराष्ट्रात कसं लहानपणापासून मराठी शिकवली जाते आपल्या घरात आपल्या याच्यात सगळीकडं मराठी बोलली जाते त्यामुळं ती अधिक आपल्याला सोपी जाते बोलण्यात आणि हिंदी भाषा त्यामानानं कोण बोलत नसल्यामुळं किंवा हिंदीविषयी तुम्हाला आमा शिक्षणपद्धतीत कंपल्सरी नसल्यामुळं ती काय कोण एवढं त्याचंही वाटत नाही त्यामुळे हिंदी विषय अतिशय म्हणजे असं अवघड वाटतं पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं ती हिंदी विषय कळत जातो येत जातो त्यामुळं तो विषयही सोपा वाटतो आणि दोन्ही भाषा अतिशय खूप छान आहे चांगले आहे असं यात काय असं नाही आहे वाद नाही आहे की हिंदी भाषाच चांगली आहे मराठी भाषा चांगली आहे दोन्ही पण भाषा चांगल्या आहे दोन्ही पण भाषा खूप मस्त आहे बोलायला छान आहे